हां बोला ना हां बोला हा ठीक आहे तर पूजा करण्यासाठी मग आपल्याकडं विविध भाविक भक्तांची सोय वगैरे केली जाते तर तुमची राहण्याची व्यवस्था नसेल तर राहण्याची व्यवस्थाही केली जाईल जर तुम्हाला देवीला अभिषेक करायचा असेल तर त्याचेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारेत सिंहासन पूजा आहे खणनाराळ आणि ओटी पूजा आहे आणि प्रत्यक्ष मुखदर्शन आणि धर्मदर्शन असे इथले दोन प्रकार आहेत तर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं पूजा करायची आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला वेळ कमी असेल तर आपण तात्काळ दर्शनंही देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला पास काढावं लागेल वी आय पी पास आणि वी आय पी पास पासच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट दर्शन दिलं जातं त्यामध्ये तुमा त्यामध्येे सुद्धा प्रकार आहेत तुम्हाला अभिषेक करायचाय देणगी करायची का य दोन प्रकारामध्ये काय करायंय ठीक आहे अभिषेकचा पास आणि तात्काळचा पास तुम्ही काढून आपण काढून घेऊ त्यासाठी तुम्हाला जो त्यासाठी त तुम्हाला त तशा पद्धतीनं शुल्क भरावं लागंल त्यानंतर आपण करू शकू तुम्ही किती वाजता येणार आहात गर्दी शनिवार शनिवार रविवार दुर्गाष्टमी आणि पौर्णिमा ह्याच हे चार दिवस सोडले तर गर्दी कमी असते तसंच तुम्ही जर समजा बुधवार गुरवार असाल तर बुधवार गुरव येणार असाल तर तुम्हाला गर्दीची गर्दीची काही म्हणजे व्यतय येणार नाही गर्दीचा तुम्हाला हो तुम्ही मला तुम्हाला मला आधार कार्ड पा पाठवावं लागेल तुम्ही फोनवर जरी आधार कार्ड पाठवलं तरी चालेल त्याच्या पद्धतीन मी तुम्हाला वेळ सांगेल मग त्यानंतर आपण तुमची पूजा आभिषेक करून घेऊ